सर नमस्कार नगरपालिकेमधील शहर स्वच्छता विभागातच माझा फोन लागलेला आहे ना ओके मी आदर्श नगरमधून सुनीता पडवळ बोलते आहे आमच्या आदर्श नगरामध्ये कचऱ्यासाठी जे आपण डबे उपलब्ध करून दिलेले होते मागचा दोन दिवसामध्ये जो जोरदार पाऊस झालेला आहे आणि जोरदार वारं वादळ सुटलेलं होतं त्याच्यामुळे या डब्यां हे डबे खराब झालेले डब्यांची स्थिती खूपच खराब झालेली आहे त्यामध्ये कचरा टाकता येत नाही ओला कचरा सुका कचरा असा वेगवेगळा करतो आपण पण सुक्या कचऱ्यामध्ये सध्या पाणी साठलेला आहे त्याच्यामुळ मुळे घाण पसरून दुर्गंध ही पस दुर्गंंधी पसरलेली आहे माशांचाही त्रास वाढलेला आहे तेव्हा आपण कृपया या हे डबे सगळे बदलून द्यावेत आम्हाला आणि आमच्या आदर्श नगरामध्ये जवळपास तीनशे ते चारशे घरांची संख्या आहे तेव्हा कृपया आपण या डब्यांची संख्याही वाढवून दिली तर बरं होईल ठीक आहे धन्यवाद